सतरा मे एकोणाविश्शे शहाण्णव अठरा जुलै एकोणाविश्शे सत्त्याण्णव पंचवीस ऑगस्ट दोन हजार बावीस तेवीस सप्टेबर दोन हजार चोवीस पंचवीस डिसेंबर दोन हजार सव्वीस